नाईक हां हॅलो बोला

तुम्हाला काय काय पाहिजे होतं किराणामध्ये सामान अच्छा अजून

अच्छा गहू वगैरे लागेल का काही

आहे ना आपल्याकडे सगळंच आहे

हां अच्छा

आम हे बघा आमच्याकडे गहूपासून साखरेपर्यंत गव्हाचा कट्टा नऊशे साठ रुपयाला मार्केटमध्ये आहे आम्ही तुम्हाला नऊशे पन्नास रुपयानंच लावू आणि साखरेवर जसं मार्केटमध्ये अडतीस रुपये किलो आहे ना आम्ही पस्तीस रुपये किलो लावू आणि तुम्हाला जेव्हा तांदूळ वगैरे कसे काळीमुछ पाहिजे या वगैरे कोणती क्वॉलिटी पाहून मग त्या हिशोबानं किलोप्रमाणे मिळेल तांदूळ पाहून अच्छा तांदुळमध्येही दोन तीन व्हेरायटी आहे मॅडम तुम्ही क कसं वापरता काय तुम्हाला कसे काय किलोनं पाहिजे ते ते तुम्हाला दुकान मीन शॉपवर येऊन पाहावे लागेन ठीक आहे तुम्ही एक काम करा लिस्ट पाठवून द्या मी करतो